लोक नववधूला लग्नात अनेक प्रकारच्या भेटवस्तू देतात लग्न ही त्या कुटुंबासाठी एक आनंददायी गोष्ट असते आणि लग्नामध्ये नववधूला काहीतरी भेट द्यावी या भूमिकेतून कुटुंब कुटुंबाचे नातेवाईक त्या नवविवाहितेचे नातेवाईक त्या नवविवाहितेला नववधूला वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देत असतात या भेटवस्तू बहुतेकदा त्या कुटुंबाच्या परंपरांना साजेशा कुटुंबाच्या किंवा नातेवाईकांच्या आर्थिक परिस्थितीला साजेशा स्थानिक संस्कृतीवरती आधारित असणाऱ्या अवलंबून असणाऱ्या अशा प्रकारच्या भेटवस्तू साधारणपणे नववधूला विवाहामध्ये लग्नामध्ये दिल्या जातात यामध्ये सामान्यत भेटवस्तूंमध्ये बोलता येईल सोन्या चांदीचे दागिने देणे सोन्या चांदीचे दागिने देण्यामागे शुभ मानले जाते एक आयुष्यभर आठवण असावी यासाठी ही वस्तू भेट दिली जाते त्यानंतर वस्र आणि साड्या लग्नामध्ये नवीन वस्त्राला आणि पारंपरिक साड्यांना अगदी शालू असेल पैठणी असतील किंवा महागडे कपडे असतील त्या भेट दिल्या जातात लग्नामध्ये नववधूला लोक गृहोपयोगी वस्तू दिल्या जातात उदाहरणार्थ स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू असतील प्रपंचासाठी लागणाऱ्या वस्तू असतील घरातले फर्निचर असेल किंवा अधिकच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्या भेट दिल्या जातात कधीकधी लग्नामध्ये नऊ वस् वधूला नगदी रक्कम ज्याला आपण म्हणतो रोख रक्कम ती दिली जाते आशीर्वादाबरोबरच काही रोख पैसे रक्कम बंदिस्त पाकीटामध्ये तिच्या हातात दिली जाते आणि भेटवस्तू देताना आणखीन मंगळसूत्र जोडवी हे नवीन विवाहाचं लग्नाचं प्रतीक म्हणूनही दिलं जातं राहिला प्रश्न हुंडा दिला जातो का तर हुंडा देणे आणि घेणे आज भारतात एक कायद्याानुसार बंदी असली तरीसुद्धा पूर्वापार परंपरेचा भाग म्हणून हुंडा दिला जातो आणि त्याच्यावरती टीकाही होते ज्यामध्ये हुंडा मागणे तसा गुन्हा आहे पण तरीही काही ठिकाणी ती प्रथा अजूनही चालू आहे त्या प्रथेवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली जाते आजच्या काळात हुंडा देणेऐवजी शिक्षण नोकरी स्वाभिमान स्वावलंबन या गोष्टीवर भर दिला जायला पाहिजे आणि दिला जातो खरंंतर हुंडा आजही भारतातल्या काही भागांमध्ये चालत आलेली परंपरा आहे अगदी ही प्रथा प्राचीन काळापासून चालत असली तरी आज तिचा परिणाम आपल्याला महिलांवरती समाजावरती बघायला मिळतो आहे आज हुंडा देणे आणि घेणे कमी झालं आहे पण हुंड्याचा मूळ उद्देश बदललेला नाही स्वरूप त्याचं बदललेलं असेल हुंड्यामुळे काही गोष्टी आपल्याला नजरेला पडतात समाजाचं दडपण म्हणून हुंडा दिला जातो किंवा समाजाचं दडपण म्हणून हुंडा नाकारला जातो त्याचबरोबर हुंडा देण्या आणि घेण्यामुळे आर्थिक शोषण होते काही कुटुंबाची इच्छा नसताना हुंडा त्यांना द्यावा लागतो आणि काही कुटुंबाची इच्छा असताना हुंडा नाकारला जातो हुंडा प्रथेविरुद्ध अनेक बाबी आपल्याला बघायला मिळतात पण सारांशाने जर सांगायचं झालं तर हुंडा अनेक कुटुंब आणि आजची तरुण पिढी नाकारायला लागलेले आहेत लग्नांना प्रोत्साहन म्हणून एक आनंद फक्त साजरा करतात आज हुंडामुक्त भारत ही काळाची गरज आहे हुंडा समाजात अन्याय आणि विषमता निर्माण करतो म्हणून हुंडा काही ठिकाणी दिला जात नाही तो अगदी स्वाभिमानाने नाकारला जातो आणि आजच्या कालखंडामध्ये बरेच तरुण हुंडा न घेण्यासाठी पुढाकार घेता आहेत म्हणून बहुतेक आधुनिक समाजामध्ये हुंडा हा दिला जातच नाही असं ठामपणे सांगता येईल